आमच्या भागात म्हणजे आम्ही नांदेड जिल्ह्यात राहतो नांदेड जिल्ह्यात शिखांचं गुरुद्वारा हे शिखांचे दहावे गुरु गुरू गोविंदसिंगजी यांची समाधी इथं नांदेडमध्ये आहे त त्या त्यांच्या त्या गुरूद्वाऱ्यामध्ये देशभरातून अगदी जगभरातून शीख धार्मिक लोकं इथं दर्शनासाठी येतात आणि त्यांचे विविध उत्सव विविध सण या ठिकाणी साजरे केले जातात त्यामुळं पर्यटनाच्या दृष्टीनं नांदेड हे शिखांच्यासाठी एक खूप महत्त्वाचं स्थान आहे अजून नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर आहे देवी देवीचं ठाणं आहे ते रेणुकादेवीचं तरं त्या ठिकाणीसुद्धा अनेक भक्त त्या दर्शनासाठी देवीच्या येतात बर बऱ्याचजणांचं ते कुलदैवत्पन आहे त्यानंतर गोरठा हा एक संस्थान आहे या ठिकाणी स्वामी वरदानंद भारती यांचं तर त्यांच्या त्या ठिकाणी त्यांचे समाधी पण आहे आणि त्यांचं ब बरंच साहित्य पुस्तकं तिथं वाचायला आहेत गोरठ्याचे वरदानंद भारती हे व्यवसायानं डॉक्टर होते पण ते नंतर ह्या संन्यास घेऊन या क्षेत्राकडे कसे वळले हे खूप म्हणजे हा त्यांचा आध्यात्मिक प्रवास हा ऐकण्यासारखा वाचण्यासारखा आहे आणि विज्ञान विज्ञानावर भरोसा ठेवणाऱ्या बऱ्याच म्हणजे शिष्यमंडळी त्यांच्याकडे आहे आणि आपणही ते पा वाचल्यानंतर नक्कीच प्रभाव पडतो त्यांच्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं वाचन पुस्तकांचं संग सा संग्रह सगळं पाहिल्यानंतर त्यानंतर नांदेडच्या जवळपास अजून सहस्त्रकुंड म्हणून एक धबधबा आहे त्या धबधब्यालासुद्धा पर्यट पर्यटनाच्या दृष्टीनी खूप महत्त्वाचं म्हणजे ठिकाण आहे ते अनेकजण तिथं तो निसर्गाचं या पावसाळ्याच्या दिवसात तिथं पाहायला धबधबा पाहायला येतात अजून पर्यटनाच्या दृष्टीने नांदेड हे खूप महत्त्वाचं ठिकाण आता होत आहे वरचेवर